हॅलो दादा हे गोल्डन चेन अप्लाएन्सेस से बात हो रही है हां दादा तू दादा आम्हाला घराचे फर्निचरबद्दल आम्हाला माहिती हवी होती आजच आम्ही घर घेतलेलं सर ठाणे जिल्ह्यामध्ये तर आम्हाला ना तर जे फर्निचरबद्दल आम्हाला माहिती हवी होती तर आम्हाला काय माहिती सर ऐका ना आम्हाला माहिती भेटणार का ओके दादा सर बेडबद्दल मग आम्हाला थोडी माहिती भेटेल का सर कसं माझं घर टू बी एच के सर माझं घर कसं डू टू बी एच के मला बेड हवा होता तशा याचे त्याच्या हिशेबाने तुम्ही मला माहिती सांगताल ना थोडी फार ओके दादा आणि मला डायनिंग टेबल पण हवा होता ओके दादा आणि दादा मला सोफा पण हवा होता सोफाची पण मला माहिती थोडी फार द्या ना चांगल्या क्वालिटीची कोणकोणते आहेत बेश्ट राहतील तुमच्या हिशेबानं मला सांगा गाईड करा मला येऊन आणि मला त्याच्याने मज मजबूतमध्ये तुम्हाला कोणते भेटून जाईल सर ओके दादा ओके दादा थॅंक्यू दादा अजून मला ना सोफाबद्दल पण सांगा दादा आणि सर मला कूलरबद्दल तुम्ही थोडंफार माहिती देसाल का तर बेश् कंपनीबद्दल भेटून जाईल आम्हाला ओके दादा अजून मला हे पण हवे होते काय बोलतात त्याला कपाट पण हवा होता लाकडाचा त्याच्यामध्ये बेश्टमध्ये कोणते राहतील आम्हाला स्टीलमध्ये का दादा तुमी कश्टमाईज पण करून भेटेल भेटतात का दादा

ठीक आहे दादा मी तुमच्या शॉपवर हे ना व्हिजिट करणार आहे तर मी तुम्हाला कळवतो दादा एक दोन दिवसामध्ये थॅंक्यू दादा ओके दादा थॅंक्यू ओके दादा मी नक्की विजिट करेल